आमच्या संस्कृतीमध्ये स्त्रियांच्या ऋतुकालाकडे काही प्रमाणात चांगल्याही प्रकारे आणि काही प्रमाणात थोडे वाईटही प्रकारे त्यांच्याकडे पाहिले जाते ऋतुकाळातील स्त्रियांकरता काही नियम आहेत आणि स्वच्छता आणि आरोग्याबाबत त्यांना पुरेशी माहितीही दिली आहे आरोग्याबाबत त्यांना योग्य प्रमाणात माहिती देऊन त्यांना त्यांच्या खाण्यापिण्याकडे आणि त्यांच्या मानसिक व्यवस्थेकडे सुद्धा त्यांना लक्ष ठेवण्यात माहिती दिली आहे